हॅलो हां नमस्कार फोन ग्रामपंचायतीमध्ये लागला आहे का हां सरपंच साहेब आहेत नाही आहे का नाही मला थोडं बोलायचं होतं की आम्ही शि शिरगाव परिसरामध्ये राहतो आणि तिथे आम्ही एक विशेष मोहिम राबवलेली आहे साफसफाईची तर आम्ही जवळजवळ दोनशे ग्रामस्थ आहोत आणि आम्ही सगळा सगळी साफसफाई करून कचरा गोळा केलेला आहे तर ते ग कचरा गोळा करण्यासाठी कोणी तिकडून कर्मचारी येईल का कारण आम्ही काय केलं आहे की सगळा कचरा एकत्र करून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे कचऱ्यामध्ये सुका कचरा ओला कचरा घरगुती कचरा औद्योगिक कचरा किंवा धोकादायक जो कचरा आहे असं आम्ही सगळ्याचं वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे आणि जो सुका कचरा आहे त्याच्यामध्ये कागद कागद पुठ्ठे वगैरे ते येतात ते आम्ही जाऊन टाकलेले आहेत पण जो ओला कचरा आहे हं तर त्याचं काय करायचं त्या संदर्भात फोन केला होता

हां शेतातील घन कचरा पण आहे त्याच्यामध्ये झाडाची पानं आहेत फुलं आहेत फांद्या आहेत परत हे जनावरांचं मलमूत्र आहे इलेक्ट्रॉनिक्सचं पण घन कचरा आहे तो वेगळा करून ठेवला आहे त्याच्यामध्ये टाकाऊ आहे दूरदर्शन संच आहे रेडिओ मोबाईल फोन संगणक हां सगळं आम्ही असं वेगळं वेगळं करून ठेवलेलं आहे हां तर मग तिकडून घंटा गाडी वगैरे पाठवता येईल का किंवा मग तिकडचे कोणी येऊन हा कचरा वगैरे उचलायला मदत करतील का हां त्या संदर्भात विनंती करणारा आम्ही फोन केलेला आहे आणि जर हा कचरा लवकरात लवकर तुम्ही घेऊन गेलात तर तिकडची साफसफाई होईल हां आणि म्हणजे आरोग्याला धोकादायक असं तिथे कीड वगैरे उत्पन्न होणार नाही म्हणजे सगळ्यांच्या काळजीच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे पुन्हा जो ओला कचरा आहे त्याचं तुम्ही खत तयार करण्यासाठी पण वापर करू शकता

हां मग सरपंच साहेब येतील तेव्हा तुम्ही सांगाल की तुमच्याकडून एखादा माणूस तुम्हाला पाठवता येईल हां लवकरात लवकर पाठवलंत किंवा गाडी पाठवलीत तर आम्ही सगळे लोकं मिळून मदत करू त्यांना हा म्हणजे नुसती गाडी आली तरी चालेल जर तुमच्याकडे मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर आम्ही सगळे इथेच थांबतो तुमची गाडी येईपर्यंत जर आता अर्धा एक तासात आली तर म्हणजे सगळ्यांना थांबता येईल आणि मग ते सगळं उचलून मग प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामावर जाता येईल हां आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अशा बादल्या अशा ठेवा की सुका कचरा ओला कचरा प्रत्येक कचरा असा आम्ही वेगळा वेगळा टाकू त्याच्यामध्ये हां त्याच्यामुळे तुम्हालाही अडचण येणार नाही नंतर कचऱ्याची विल्हेवाट लावताना ओके चालेल ठीक आहे मग तुम्ही पाठवत आहे ओके ओके हां किती वेळात पाठवाल अर्धा तासात येईल का बरं बरं चालेल चालेल हां घंटा गाडी पाठवा हां ठीक आहे आम्ही थांबतो आभार तुमचे सगळ्यांकडून ठँक्यू